तर प्राणी पाळायचं झालं तर प्राणी आपण गाय पाळता येते बकऱ्या कोंबडया असे अलगअलग म्हैस आहे हे सगळे प्राणी आपण आपल्या घरी पाळू शकतो बैल आहे आता बैल लई लोक पाळते काऊन का बैल कसे वावरात काम करते त्यांची काहीतरी मजुरी भेटते आपल्या स्वत च्या वावरातही काम करायसाठीच्या ते कामात पडते तेच नाही तर मग गाई आहे म्हशी आहे आता गाई म्हशी दूध द्यायचं काम करते आपला शेतकऱ्याचा उद्योगच असते तो दुसरा गाईचं म्हशीचं दूध काढा ते विका त्याच्यापासून आपलं कसंही घर चालते तर तेही एक चांगलीच गोष्ट आहे ते तसं तर आपण बकऱ्याही पाळू शकतो कोंबड्याही पाळू शकतो आणि बकऱ्या काय तर बकऱ्या एक चार पिल्ले देते आणि ते पिल्ले विकता येते कोंबड्याही आपले अंडे देते तर ते विकता येते एक उद्योग म्हणून एक आपला काहीतरी शेतीले बा सोबती पाहिजे म्हणून हे असं थोस कास्तकारांचा धंदाच असते दुसरा तसं पाहिलं तर आपण हे सगळे उद्योग एकत्र तर करू शकतो पण एकत्रपणे लोक करत नाही आणि एकत्र केल्यानं कसं आहे एकटा माणूस कुठे कुठे ध्यान देईन तो आपला वावरात जाईन त्याच्या बकऱ्या पाहीन कोंबड्या पाहीन का त्याचे ढोरं पाहीन आणि एवढं सगळं काही त्याला पाहता येत नाही म्हणून सहसा लोक काय करतात की आपलं काहीतरी एक पाळते जसं ज्यानं बकऱ्या पाळल्या तर मग तो सोबत सोबत कोंबड्याही पाळते यानं गाई असल्या तर गाई म्हशीपण राहू शकते गाई म्हशी त्या त्याच्या दुधाच्या कामात पडू शकते आणि एक त्याच्यापासून आपलं कसंही उत्पन्नाचंही साधन तयार होऊन जाते दोन पैसे येते बा कसे घर चालायला गाय आहे तर दूध देते मग ती ही कामात पडते आपल्या घरच्याही कामात पडते अन् त्याला विकून दोन पैसेही भेटते म्हणून बरेच लोक गाई पाळते कोणी म्हशी पाळते कोणी आपले बैल कोणी बकऱ्या कोणी कोंबड्या असे वेगवेगळ्या प्रकारे अलग अलग ते आपले पाळू शकते